हॅलो सुरभी रेस्टॉरंटमधे कॉल लागला आहे का मला असं सांगायचं होतं की मी लास्ट वीकमध्ये तुमच्याकडून बिर्यानी ऑर्डर केली होती हां तर कॉम्प्लिमेंट अशी की ती खूप छान होती आणि मी माझ्या फ्रेंड्सना पण त्याबद्दल रेकमेण्ड करेन की तुमच्याकडून ऑर्डर करावी असं दुसरी गोष्ट अशी की त्याच्यासाठी मला रॅटिंग्स द्यायचे होते आणि काही सूचना पण द्यायच्या होत्या तर तुमच्याकडे तसा काही ॲप किंवा तुमची वॅबसाईड ऑर व्हॅाट्सॲप नंबर वगैरे आहे का तसं असेल तर तुम्ही प्लीज मला ते सांगा त्यावर मी तुम्हाला रॅटिंग्स देईन आणि जर मला पुन्हा ऑर्डर करायची असेल तुमच्याकडून बिर्यानी तर मग ती कशी करता येईल तुमच्याकडून नंबर मिळेल का तसं मग मी तिथून ऑर्डर करेन बाकी तुम्हाला सांगायचं तर तुमचे पॅकिंगचं जे हे आहेत ते खूप चांगले आहेत